शेतीसाठी शासनाकडून विविध योजनांचा लाभ आलेला आहे पी एम किसान योजना असेल वेगवेगळ्या पीय पीक योजना असतील तसेच आता प्रत्येक पिकाला त्याचा इन्शुरन्स काढणे आणि किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे जर पैसे नसतील तर त्याला ते कर्ज मिळू शकतो आहे त्याच्याकडे जितकी एकर शेती असेल त्याचे कागदपत्र जोडल्यानंतर त्याला त्याची ती त्याचं ते कर्ज मिळून जात आहे आणि तेसुद्धा जिरो इंटरेस्टवर काही दिवसासाठी म शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफी केलेली आहे मध्ये तसेच मोटारीचं येणारं जे लाईट बिल असेल ते माफ केलेलं आहे शासनाकडून विविध योजना येत आहेत शेतासाठी वेगवेगळी वाहन दिले जातात कमी किमतीमध्ये वाहन दिले जात आहे वेगवेगळ्या प्रकारचे आता एखाद्या आपत्कालीन असेल वेगवेगळ्या ठिकाणी खूपच गारपीट झाले असेल मग तशात पिकांचं जर नुकसान झालं तर नुकसान भरपाई सुद्धा ही शासनाकडून मिळत आहे आता वेगवेगळ्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तेवढा तो शेतकरी जागरूक असला पाहिजे त्याने त्या पिकांचं विमा उतरवलेला पाहिजे जर ए एखाद्या शेतकऱ्यांचा पीक वाया गेलं असेल आणि त्याच्याकडे त्याचा तो विमा असेल त्या पिकाचा तर त्याला त्याचे ते पूर्ण पैसे मिळून जातात